मी रो मी जॉब करत असल्या कारणास्तव रोज सकाळी पाच वाजता उठून मी व्यायाम प्लस रनिंग करत असते धाव रोज मी जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट स्लोली रनिंग करते आणि पाच मिनिट ही फास्टली रनिंग करते मी मला धावण्याची प्रेरणा म्हणजे मी

कॉलेज लाईफ असतांनी मी पोलीस भरती देत होती पोलस भरतीमध्येे सक्सेस न झाल नाही झाली तरी पण मला धावल्याशिवाय चांगलं वाटायचं नाही धावल्यावरच माझी बॉडी रिलेॅक्स फील होत होती म्हणून मी आता पण लग्न झाल्यानंतर पण रोज सकाळी उठून रनिंग करते आणि माझा घरचं वातावरण फ्री असल्या कारणास्तव रनिंगमध्ये जे पण वस्त्र असते ते धारण करून मी रनिंग करते रोज रोज मी रनिंग करते आणि ही प्रेरणा मला जेव्हा मी कॉलेज लाईफ मध्ये असतानी असतानापासून मला ही प्रेरणा मिळालेली आहे